माझे काही व्यक्तिगत ध्येय आहे किंवा स्वप्न आहेत किंवा महत्त्वाकांशा आहेत ती आहे की माझी जी स्वप्न जे आहेत जसं मला एमबीए करायचं आहे माझं जे ग्रॅज्युएशन झालंय मला शिक्षण पुढे करायचंय ते आहे एमबीए करायचंय आणि एमबीए करून मला गवरमेंट डूटी मिळालीच पाहिजे यासाठी मी वेगवेगळ्या पद्धतीचे प्रयत्न करते आणि ते पूर्ण करण्यासाठी माझ्या फॅमिलीमध्ये माझी आई मला प्रत्येक मला याच्यामध्ये मदत करते मला उत्तेजन देते मला प्रोत्साहित करते माझी जी स्वप्न आहे ती पूर्ण करायला मला मदत करते जशी पैशाची गरज लागली किंवा तिला काही माहिती असेल अभ्यासाबद्दल किंवा एज्युकेशनबद्दल ती मला सांगते कारण मला ग्रॅज्युशन माझं जे झालंय ते बीसीएमध्ये झालंय त्यानंतर मला एमबीए करायचं होतं तर त्यामध्ये त्यासाठी माझी जी फॅमिलीमधली मा फॅमिली मेंबरच्या माझ्या बडी मम्मीची मुलगी माझी बहिण तर तिने मला तिच्या मैत्रिणीकडनं माहिती घेतली आणि मला समजवून सांगितली की दीपाली तुझं बीसीए झालं तर त्यानंतर तुला स् एमबीए करण्यासाठी तुला सीएटीचे एन्ट्रस एक्झाम द्यावं लागेल आणि ते मला सीईटी एन्ट्रस एक्झाम जी आहे ती मला क्रॅक करण्यासाठी खूप जास्त मेहनत करावी लागलं खूप जास्त प्रयत्न कराय लागला तर तो मी प्रयत्न अशा पद्धतीने केला की मी दुपारी माझा अभ्यास न व्हायचा नाही तर मी सकाळी उठून अभ्यास करायची कारण दुपारी गोंधळ राहायचा घरी मं घरी कारण त्यामुळे मला मग त्या गोंधळामध्ये माझा अभ्यास व्हायचा नाही आणि एकतर माझी ट्यूशन पण नव्हती तर मी जे काही बुक्स होत्या त्यामध्ये मी ती प्रिपरेशन करायची त्यामधून काही नोट डाऊन करायची काही नोट्स काढायची काही पॉईंट काढायची त्यानुसार मी अभ्यास करायची आणि त्याची जी दुपारी मी दीड ए रुपारी मी दुपारी मी वहीमध्ये नोट डाऊन करायची राईट डाऊन करायची आणि सकाळी मी ते रीडिंग करायची त्यानंतर मला एमबीए करायचं होतं तर एमबीएमध्ये काय काय कोणती कोणती फॅकल्टी चांगली आहे जेणेकरून पुढे मला जॉब मिळेल चांगल्यात जास्त बेस्ट ऑप दी बेस्ट जॉब मिळेल चांगली सॅलरीचा तर त्यासाठी मी एमबीएमध्ये का घेतल्या पाहिजे तर त्याबद्दलचं महिती जी आहे ते माझ्या भावाने सांगितली की एमबीएमध्ये तीन सब्जेक्ट असतात जसे फायणान्स एचआर आणि मार्केटिंग तर तू जर फायणॅन्स घेतलं कं तर तुला फायणॅन्शिअल जे फायणॅन्समध्ये जे अकाऊंटिंग आहे जे डेबिट क्रेडिट आहे ते कशा पद्धतीने होतात तर त्याचे जे आहे अकाऊंटिंग नॉलेज किंवा बॅलन्स शीट आहे इअरली ते पल शिकळतात का करतात याचा तुला उपयोग पुढे चालून होऊ शकतो जसं तू बॅंकिंग क्षेत्रामध्ये तू ट्राय करू शकते गवरमेंट बॅंकिंग क्षेत्रामध्येपण सुद्धा तू ट्राय करू शकते किंवा प्रावेट ब्रँकिंग क्षेत्रामध्ये तू ट्राय करू शकते किंवा अदरवाईज मोठ्या ज्या कंपण्या आहे तिथेपण सुद्धा अॅज अ फायणॅन्स कंपनी असेल जसं छोला फायनॅन्स कंपणी आहे त्यामध्येपण तू फायनॅन्ससाठी अकाऊंटन्ट अॅज अ जॉब म्हणून तू करू शकते आणि त्यामध्येपण तुला सॅलरी जास्तीत जास्त मिळू शकते तर अशी मी अशा गोष् असे जे माझे स्वप्न आहे ते मी प्रयत्नाद्वारे पूर्ण केल्या त्यान् त्यास् त्याला म माझ्या फॅमिलीकडून मला उत्तेजन मिळालं माझ्या फॅमिली मेंबरकडनं मला प्रोत्साहन मिळालेलं आहे